दहा हजार पाचशे चौऱ्याण्णव सतरा हजार नऊशे पंधरा दोन लाख चौवेचाळीस हजार तीनशे दहा एक लाख दहा हजार नऊशे तीस सतरा हजार नऊशे बासष्ट